हॅलो मित्रा कसा आहेस हां खूप दिवसांनी फोन केला हां अरे काय झालं आहे कामाचा व्यापातून मला वेळच मिळत नाही हल्ली कुठल्याही गोष्टीला आता जरा दोन तीन दिवस जरा सुट्टी आहे म्हणटं थोडासा आपण एन्जॉय करूयात आणि कसं आहे जरा थोडासा एन्जॉय केला की मला मनाला पण तेवढं उत्साह येईल म्हणून मित्रा मला काय माहिती आहे मी एक असा एक सिनेमा बघायचा म्हणतो आहे एक पिक्चर बघायचा म्हणतो आहे आणि मला जरा छान मला उत्साह आणणारा एक छान असं मस्त पिच्चर मला बघायचा आहे काय मला मला तशी नावं माहीत नाहीत रे पिच्चरची मला जर सुचवू शकशील का कसा पिच्चर बघायचा म्हणतो आहे मला ॲक्चुअली मला तसं थ्रिलिंग असलेलं पिक्चर आवडतो ठीक आहे पण हॉरर सिनेमा मला अजिबात आवडत नाही पण कौटुंबिक चित्रपट जर असेल तर मला नक्की आवडेल ती हां पण त्याच्यामध्ये जास्त आदळआपट मारामारी वगैरे नको हां आणि त्याच्यामध्ये कसं आहे मूवीमध्ये छान असा नजारा असेल निसर्गाचा नजारा असेल छान अशी गाणी असतील सुंदर रोमॅन्टिक गाणी असतील तर असा सिनेमा जर असेल तर मला नक्की सुचव आणि मला म्हणतो हिरोईन हिरो म्हणतो आहे मला तसं कुठलाही चालेल तसं काय नाही हिरो हिरोईनबद्दल माझं तसं काही म्हणणं नाही आहे कुठलाही प्रकारचं हिरो चालेल कुठलीही हिरोई चालेल पण माझं कथानक मला थोडंसं कौटुंबिक हवं आहे हां पण हे कौटुंबिक जरी असलं तरी रडकं नको थोडंसं कॉमेडी असलं पाहिजे कॉमेडी अंगाकडे झुकणारं हलकंफुलकं असं कथानक मला पाहिजे हां हां हॉरर नको रडकं नको जो सिनेमा पाहून मनाला एक थोडासा विनोद त्या विनोदीपणामुळे थोडंसं हसू येईल खुदकन हसू येईल आणि सगळा थकवा पळून जाईल असं मला पिच्चर पाहिजे हां आणि तोरी तर काही नाही टोरी त्याच्यात म्हणजे पाहायला गेलं तर कळणारच आहे की हां त्याच्यामुळे मला असा सिनेमा सांग की ज्या सिनेमामुळे मला खूप आनंद भेटेल मला ब थोडंसं हसू फुटेल आणि या सगळ्यामुळे काय होईल माझा इतके गेले दिवस इतके दिवस मी काम करतो आहे त्या कामाचा माझा थकवा नाहीसा होईल आणि नवीन कामाची माझ्या मनात अंगामध्ये ऊर्जा येईल असा सिनेमा मला पाहिजे तुला माहिती आहे का आणि नक्की माहिती असेल तर काय कर हा माझा व्हॉट्सअप नंबर तुला माहितीच आहे की रे मला एक फक्त व्हॉट्सअप कर फक्त सिनेमाचं नाव मग मी काय करेन लगेच मग आमचे थेटरला जो पिच्चर चालू आहे का ते बघेन शक्यतो रनिंगचे त्या पिक्चरच बघ ना तुला माहिती आहेत खूप पिक्चरची माहिती खूप आहे तुला हॉलिवूड सिनेमा माहिती आहे आणि बॉलीवूड सिनेमे पण माहिती आहेत रनिंग थेटरला जे सिनेमे आहेत ते बघ आणि मला शक्यतो सांग काय झालं आहे मग माझं नेट पण बंद आहे त्याचामुळे बघू श बघू पण शकत नाही आहे बुक माय ऑफिसला बुक माय ऑफिसला नाही तर मी सिनेमा बघितला असता पण गेली काही दिवस नेटच बंद आहे माझं तर जरा प्लीज तेवढं माझ्यासाठी बघ ना आणि मी तेवढं बघितल्यानंतर मी माझ्या फ्रेंडला पण सांगेन हां आणि आपण नक्की जाऊयात मग ठीक आहे ओके चलो बाय